आपल्याला सर्वात जास्त हिवाळ्यात ताप आणि सर्दी रोग जा दिसून येत आहे हिवाळ्यात सर्वात जास्त नागरिकांना रोग दिसून येतात सर् त्यात सर्दी ताप खोकला अशासारखे आजार दिसून येतात त्यासाठी आपण जवळील रुग्णालयात जाऊन उपचार करावा औषधी घ्यावी आणि आपली काळजी घ्यावी तसेच पौष्टिक आहार पौष्टिक आहार पौष्टिक आहारात सकाळी सकाळचे जेवण दुपारचे जेवण आणि सायंकाळचे जेवण कडधान्य औषधी पालेभाज्या अशा प्रकारचे सेवन करायचे आणि आपल्याकडे लक्ष दे ठेवायचे सर्दीसाठी घरेली उपा घरेलू उपाय करायचे सर्दीमध्ये सर्दी असल्यास विक्सूचा वापर करायचा आणि गरम पाणी प्यायचे खोकला असल्यास गरम पाणी नी गरम पाणी प्यायचे ताप असल्यास औषध घ्यायची सकाळ दुपार संध्याकाळ आणि आराम करायचा जेवढे रुग्णालयात जाऊन उपचार करायचे हिवाळ्यात क खूप आजार दिसून येतात त्यात तापही मोठ्या प्रमाणत होत असतो तापासाठी दवाखान्यात जाऊन उपचार करायचे